हॅलो आपल्या कंपनीच्या सगळ्या वर्कर्ससाठी एक मूव्ही नाईटचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आपण ऑस्कर विनिंग सगळे चित्रपट दाखवणार ऑस्कर विनिंग दोन चित्रपट दाखवणार आहोत आणि एक कॉमेडी असेल एक प्रेरणादायी असेल तर तुमच्या सगळ्यांचं वेळापत्रक बघता आपण शनिवारी रात्री आठ वाजता यायचं आयोजन करायचं ठरवलं आहे तुम्हाला सगळ्यांना ही वेळ चालणार आहे का हे सगळ्यांनी एकदा कळवा आपल्याला यासाठी प्रोजेक्टर स्क्रीन टी व्ही या सगळ्याची व्यवस्था करायला लागणारं आहे तर तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर तुमचे उत्तरं द्या मूव्ही नाईटच्या वेळेला स्नॅक्स आणि पेयसुद्धा ठेवलेली आहेत की तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी सोयीचं जाईल रात्री दोन वाजता पिक्चर संपल्यानंतर तुम्ही सगळे घरी जाऊ शकता आणि शनिवारी कार्यक्रम ठेवल्यामुळे रविवारी कामावरही परिणाम होणार नाही तुमचाही आराम होईल एक व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यासाठी तयार केलेला आहे आणि याबद्दलची सगळी माहिती त्याच्यावर वेळोवेळी शेअर केले जाईल तर तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं ही हे मी तुम्हाला सांगेन